नागपूर जिल्ह्यातील लोकांना दररोज आव्हानाची समस्याच्या असतातच उदाहरणार्थ घरातूनच सुरवात होते की जे लोक असतात ज्यांना जे रोजगार महिन्याभर असायला पाहिजे ते त्यांना पंधरा दिवसच कामवर ठेवतात न पंधरा दिवस घरी बसवतात तर त्यांची जी मजुरी असते त्यांना पंधरा दिवसाची मिळते आणि महिन्याभर तर त्यांना आपल्या परिवाराला मेंटेन करावं लागतो तर अशा वेळेस तो तो डिस्टब होतो तो माणूस आणि त्यांच्या त्यांच्या मनावर तर परिणामच होतो त्यांच्या पूर्ण शरीरावर पण परिणाम होतो आरोग्यावरबी फरक पडतो त्यामुळे आरोग्या त्याच्या आरोग्याच्या फरक त्यांच्या परिवारावर जसं मुलं वगैरे असं त्यांच्यावर होतं आणि जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना पण रोजगार मिळत नाही आहे प बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना जे जे वेतनाची अपेक्षा असते आता महागामुळे सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत तर ती एक जी रोजी असते त्या त्यांची त्यांना त्या प्रमाणातच मिळाला पाहिजे त्याची रोजी जर पाचशे असेल त्याला अडीचशे रुपये मिळतात हे तर त्याच्या परिवाराही योग्य नाही आणि त्याला स्वत लाही ते काम करण्यात उत्साह वाटणार नाही एक तर काम तर मिळतच नाही ना जो मिळतो त्याच्यात पण तो सॅटिफाईज होत नाही त्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात तर ही सगळी गोष्ट ह्या नेते लोकांना कळायला पाहिजेन त्यांनी या र ज्या कंपनी आहे तिथे रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे जेणेकरून जे बेरोजगार लोक आहे सुशिक्षित बेरोजगार आहे किंवा रो बेरोजगार आहेत त्यांना काम मिळेल आणि एक एका व्यक्ती जर एक घरातून जर एक व्यक्ती जर त्याला रोजगार चांगल्या प्रकारे मिळाला तर तो आपलं पूर्ण जीवन किंवा आपला परिवार श सुशिक्षित बनवू शकतो परत आपलं आरोग्य पण व्यवस्थित होऊ शकत मुलांचे आरोग्य स्वत चं आरोग्य पत्नीचे आरोग्य आईवडिलाचं आरोग्य आणि एक सुदृढ नागरिक ह्या नात्याने जीवन चांगल्या प्रकाराने जगू शकतो जर नेते लोकांनी ह्या चांगल्या कंपन्या काढल्या आणि रोजगार उपलब्ध करून दिलं तर ह्या गोष्टी होऊ श